नमस्कार सर मी श्रीवर्धन पाटील बोलत आहे आणि आम्हाला एक छोटा प्रवास करायचा आहे त्यासाठी आम्हाला कॅब मिळू शकेल का मी त्यासाठी कित किती लोकं आहे ते तुम्हाला सांगतो आम्ही एकूण पंधरा लोकं आहोत आणि आम्हाला पाच कॅब लागणार आहेत आणि कॅब उद्या सकाळी दहा वाजता आमच्या घराजवळ म्हणजे सांगली वाडी एकता चौक सांगली वाडी येथे आमचं घर आहे तिथे आम्हाला एक कॅब लागणार आहेत सकाळी साडेदहा वाजता आम्ही इथून निघणार आहोत आणि आम्हाला मिरज येथे जायचं आहे आमच्या ऑफिसमध्ये मिशन चौक गांधी पुतळ्याजवळ आमचं ऑफिस आहे तर एकूण तुमचं किती खर्च खर्च होईल आणि तुम्ही पाच कॅब अवेले अवेलेबल आहेत का हे कृपया मला सांगा आणि आमच्या घरापासून गांधी पुतळ्यापर्यंत आणि पुन्हा ते गांधी पुतळ्यापासून पुन्हा आमच्या घरापर्यंत म्हणजे आता जाण्यासाठी वेळ लागेल इथून अर्धा तास वेळ लागेल आमच्या घरापासून तिथे जाण्यासाठी आणि पुन्हा संध्याकाळी साडेपाच वाजता आम्हाला कॅब लागणार आहे परत येण्यासाठी तर तुम्ही कृपया या दोन वेळेसाठी आम्हाला कॅब अवेलेबल करून देऊ शकता का याची विचारपूस करायची होती आणि उद्या तारीख सतरा तारीख आहे तरी कृपया जर तुमच्याकडून अवेलेबल होत असेल तर मला कळवा